मी मधल्या पिढीला आहे तर जे माझे आई बाबा ते मला जे सांगतात त्याचं मी मान करते आणि त्यांची गोष्टी ऐकते आणि जे माझी आजी आहे त्यांची पण गोष्टी ऐकते जे माझे नानाजी आहेत जे नानी आहे त्यांची पण गोष्ट ऐकते मी आणि माझी जे चाची बडी मम्मी आक्का आत्त्या त्यांची पण गोष्ट ऐकते मी आणि त्यांचे गोष्टीचा मान करते आणि ते मला खूप सारी चीजे शिकवतात आणि जे माझा लहानपणीचा जे माझा भाऊ आहे तो त्याला पण मी काही सारी चीजे समजवते एक वेळा तो माझ्या आजीसोबत चांगल्यानं गोष्ट नाही करत होता त्यांच्यासोबत मुजोऱ्या करत होता तर मी त्याला समजावला चांगल्यानं की बाळा असं नको करा करू त्याला मी चांगल्यानं समजवला त्याच्यानंतर त्याने माझ्या आजीला आजीची माफी मागितली आणि त्याची तिला तिचा मान केला